देशात देशामध्ये रुग्णालय माझ तर असं मत असं आहे की जरी छानच आहे आज रुग्णालयामध्ये आपला आपण जेव्हा काही चेक करायला जातो कोरोनाचा तर सगळे टेस्ट वगैरे छानच होतात आणि छानच अनुभव आहे त्याचं तर रुग्णालय वेगवेगळी फील्ड आहे त्यांची तर कसे स्कॅन करायचा की ते म्हणजे स्टिक राहते ते पण सगळं म्हणजे काही असेल का कोविडचा करोनाचा जसा कोरोनाची झाली आपल्याकडे आणि परवडला आधीपेक्षा चांगलंच चांगलंच आहे आणि महासाथीला जो अनुभव होता तो कोविडचा अनुभव तर खूपच छान होता की आपल्याला चांगल्या टेस्ट वगैरे होत होते आणि जो कोव्हॅक्सिन कोविड म्हणून आम्हाला घ्यायला लावले आणि त्याच्यामुळे आपण खूप छान ला लस वगैरे घेतलं जो इम्युनिटी पावर वाढायचं काम केला को कोव्हॅक्सिन म्हणून आणि आरोग्यसेवा चांगली सुधारणा अजून जर काही अजून असा कोणता लिक्विड वगैरे अजून काही अनुभव फॉर्म केले किंवा याचा यूज करून काहीतरी नवीन प्रयोग करून असं काहीतरी बनव बनवतील बनवेल तर आम्हाला थोडा छान वाटेल की काही सेकंदातच तो कोरोनाला दूर हटवला पाहिजे असं काहीतरी छान मग आणि हे सुधारणा केले पाहिजे अजून जी आरोग्यसेवा मिळण्यासाठी आम्हालाच आम्हाला छानच होईल तसा